हॅलो सर तुम्ही मोरया हॉटेल अर्जुनी मोरगोन जिल्हा गोंदियामधनं बोलत आहात काय सर मी मानसी बोलत आहे मला तुमच्या रेस्टोरंटमधनं पालक पनीर ऑर्डर करून पाहिजे होतं सर तुमच्या इथे जिरा राईसपण मिळते काय मला जिरा राईसपण एक प्लेट पाहिजे होतं आणखी गोडमध्ये पण काही मिळत असेलच तर मला तुमच्याकडे गुलाबजाम दोनच पाहिजे होते आणि रसगुल्ला हो रसगुल्ला पण पाहिजे होता आणखी त्याच्यामध्ये चार चपात्या ॲड करून पाहिजे होत्या मी मानसी बोलत आहे माझे पूर्ण नाव मानसी होंद्यु निवारे राहणार झरपडा तालुका अर्जुनी मोरगोन जिल्हा गोंदिया ह्या या पत्त्यावर तुम्ही माझं पॅ ऑर्डर केलेलं सर्व काही सोडून द्या